मॅडम मयुरी बोलते मॅडम मला ओके मॅडम मला विचारायचं होतं की आम्हाला आता फिरायला जायचं आहे मॅडम काही प्लेस फिरायचं आहे तशा तुमच्याकडे कोणते प्लेस आहेत म्हणजे ज्या जिथे आम्ही कसं टुरिस्ट आहे की जिथं आम्ही फिरू शकतो

असं

ओके असं कपलसाठी काय प्राईस आहे मॅडम कन्याकुमारी इकडे ह्या साईडला कन्याकुमारी आणि इकडे कन्याकुमारी रुटला

रामेश्वरम मदुराई ओके

ओके ओके तर हा पॅकेज जो आहे तुमचा तो हा पॅकेज जो कपलसाठी किती आणि फॅमिलीसाठी किती येणार

अच्छा आणि फॅमिलीसाठी पण सेम आहे का

ओके अच्छा ओके आणि काही याच्यामध्ये काही आम्हाला सूट वगैरे आहे का मग

अच्छा ओके तर ही बुकिंग आतापासूनच आता चालू आहे का मग तुमच्याकडे तुमचं शॉप कितीपर्यंत असतात म्हणजे तुमचं हे ट्रेव्हलिंगचं अच्छा पे हा अॅड्रेस तुमचा अॅड्रेस कुठं येतो ओके ठीक आहे मॅडम आता आम्ही उद्याला येऊन शुअरलीना आम्हाला फॅमिलीचंच फॅमिली पॅकेजंच हवंंय आम्हाला घरी चार मेंबर आहेत सासू सासरे आणि आम्ही दोघंं तर आम्हाला हाच पॅकेज परवडेल तर आम्ही हा पॅकेज इच्छित करण्यासाठी आम्ही उद्याला येतो याची बुकिंग करणार हो हो हे तीन प्लेस फिरायचे आम्हाला

ठीक आहे ओके थेंक्यू